अशी तर कोणती गोष्ट नाही घडली पण अनपेक्षित भरपूर काही अशा आहे जसं आपण ट्रे ट्रेसमध्ये असतो तर छायाचित्र काढतो सेल्फी काढतो किंवा कोण दोस्त मित्राला काढायला लावतो आणि ती पोस्ट व्हॉट्सॲप यूटूप किंवा फेसबुक इन्स्टाग्राम अशा विविध ज्या इंटरनेटच्या साईट्स आहे संबंधित त्यामध्ये आपण पोस्ट करतो